दहा हजार पाचशे नव्याण्णव सात हजार आठशे नव्याण्णव एक लाख दोनशे दोन पाच लाख चार हजार दोनशे छप्पन्न सहा लाख तीनशे अठ्ठावन्न